हो मी ग्रंथालय हां बोला हो हो माझं नाव रावी भोसले म्हणून

वैचारिक हायत सामाजिक आहेत कथा कादंबऱ्या आहेत तुम्हाला कुठलं काय पाहिजे आणि पहिल्यांदा वर्गणी भरा ते सभासद हां हो हो सांग हां हां हो सांग तर वर्षाची फी साधारण एकशे वीस रुपये आहे हां एकूण एकदम बारा महिने हां आणि आणि आठ दिवस पुस्तक दिलं जातं आणि हां आठ दिवसात परत दिलं नाही तर एक दिवसाला एक रुपया दंड आम्ही आपला ठेवलेला आहे पुस्तकाची पानं न फाडणं घाण काही असं होऊ नये नुकसान पुस्तकं हो हो नाही कसं आहे असलं व्यवस्थित तर ते चिकटवता येईल आणि असेल तर मग त्याऐवजी आपण त्या जागी तेच पुस्तक आपण नवीन घेऊन जमा करू शकतो आपण पाहिजेत की हां आधार कार्ड पाहिजे आपल्याला आधी सभासद व्हायचे सभासद झाल्यावर वर्गणी बघायची तुम्हाला पावती मिळेल आणि

हो आहेत आहेत हिंदू हिंदू हो आहे आहे आहे पानिपत आहे नाही का आले पानिपत मला वाटतं त्यांचं सुभाषचंद्र बोसांवरचं आहे तेच तेच नाव आहे ते पानिपतचं वेगळं सुभाषचंद्र हे हे वेगळंच आहे

झाडाझड झाडाझडती आहे की झाडाझडती झाडाझडती होईल होईल मिळेल हां मिळेल अजून काय अच्छा ती हां हां कुणाची दलित लेखकांची होय हां हां

आहेत बलु दया पवारांचं बलुतं आहे आहे हां तराळ अंतराळ आहे शंकरराव खरातांचं आहे हां लक्ष्मण लक्ष्मण मान्यांचं उपरा आहे आठवणीचे पक्षी आठवणीचे पक्षी पई सोनकांबळ्यांचं आहे उचल्या आहे आहे आहेत ते सगळे आहेत हो आहेत आहेत आहे अण्णा भाऊ साठयांचं आहे हा त्यांच्याही कादंबऱ्या हो ग्रामीण हो हो आ बरोबर आहे पण हे कादंबऱ्या आपल्या आहेत हां आहेत हो या की या या आत या साधारण आम्ही दहाला उघडतो ग्रंथालय या स्वागत तुमचं स्वागत होईल या आम्हाला आम्हाला वाचकच पाहिजे होते या या संध्या ओके ओ